हॅलो येम ए शीवाले बोलत आहे का माझ्या घरी मीटरमध्ये फाल्ड असल्यामुळे जास्त बिल येत राहतं जास्त जरी बिल आलं तर मी भरणार नाही तक्रार करा तरी पण मी ऐकणार नाही कारण बिल भरपूर येतात त्याच्यामुळे वापरणे जास्त नाही राहत कमीच राहते तरी पण बिल जास्त येत राहतात मग कसं काय करायचं तुम्ही लवकर तक्रारीसाठी येऊन जा